मला सोशल मीडिया प्लॅटफाॅम यूज करायला फार आवडतं त्यामध्ये सगळ्यात आवडीचं आहे इन्स्टागाम इन्स्टागाम हे यूज करण्यासाठी खूप सोईस्कर आणि छान आहे आपले फोटो आपण एकासोबत अपलोड करू शकतो तिथे आपण जेव्हा फोटो अपलोड करतो तिथे लोकेशन अॅड करू शकतो कॅप्शन अॅड करू शकतो एक आपल्या आठवणी म्हणून सगळं इन्स्टागामला आपण साठवू शकतो जर आपण दिवसामध्ये काही अॅक्टीव्हिटी केल्या असतील तर ते आपण आपल्या स्टोरीला अॅड करू शकतो इतरांनी स्टोरी अॅड केल्या असतील तर त्या आपण इझिली बघू शकतो आपल्याला जर आपला बिझनेस वाढवायचा असेल तर ते सुद्धा आपण इन्स्टागामला अकाऊंट क्रिएट करू शकतो अशाप्रकारे भरपूर लोकांनी इन्स्टागामला अकाऊंट क्रिएट केलेले आहे जिथून मी एरवी ऑर्डर करत असते छान प्रकारचे प्रॉडक्स डिलिवर होत असतात माझ्या मित्रमैत्रिणींनी नातेवाईकांनी पोस्ट केलेले फोटो त्यांच्या जीवनात काय चालू आहे ते सुद्धा लक्षात येतं त्याचबरोबर इन्स्टागाम व्यतिरिक्त मी दुसरे जे सोशल मीडिया अकाऊंट यूज करते ते म्हणजे फेसबुक फेसबुक हे अत्यंत छान असे अप्लिकेशन आहे कारण ते इन्स्टागामप्रमाणे असून त्यामध्ये सेप्रेट व्हिदिओची सुविधा आहे आपल्याला व्हिडिओ बघण्यासाठी दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मची गरज नाही आहे आपण आपल्या चॉईसेसनुसार आपल्याला सजेशन फेसबुकला हे येत राहतात जसे की मी सांगितले इन्स्टाग्रामला आपण फोटो अपलोड करू शकतो तसेच आपण फेसबुकला फोटो अपलोड करू शकतो आपल्या नातेवाईकांना प्रियजनांना मैत्रिणींना टॅग करू शकतो आपल्या आठवणी म्हणजे जर का फोटो आपण यावर्षी अपलोड केला तर पुढच्या वर्षी अग् लगेच आपल्याला नोटिफिकेशन येतं की तुम्हाला आठवण आहे का लास्ट वर्षी तुम्ही हे फोटो अपलोड केले होते तुम्हाला ही मुव्हमेंट ही आठवण आहे का असं आपल्याला सजेशनमध्ये येत राहतं याव्यतिरिक्त तिसरं जे सोशल मीडिया अकाऊंट आहे ट्विटर ट्विटर म्हटलं की आपल्याला लगेच कंगना राणावत आठवते कारण ट्विटरला अकाऊंट क्रिएट करणंं जेवढं सोपंच आहे तेवढं कठीण आहे तिथे मेंटेन राहणं कारण आपण कुठे जर आपले चुकीचे मत मांडले तर लगेच आपल्या ट्विटर आपलं अकाऊंट ब्लॉक करून टाकते त्याचबरोबर भरपूर असे राजकारणी लोक आहेत भरपूर मोठे सलिब्रेटी आहेत ज्यांचे अकाऊंट ट्विटरला आहे मलासुद्धा ट्विटरला अकाऊंट क्रिएट करायला आवडलं होतं त्यामुळेच मी अकाऊंट क्रिएट केलं कारण सगळं काही अपडेटेड राहतं नवीन नवीन जे येईल काही राजकारणातील लोकांनी सेलिब्रेटींनी इफॉमेशन अॅड केली असते त्यांचे अपडेट्स दिले असतात ते लगेचच आपल्याला कळतात त्यामुळे मला ट्विटर यूज करायला आवडतं एकंदरीत फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम हे एक अत्यंत छान मीडिया प्लॅटफॉर्म आहे